पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे माझ्या बाईकिंगवर हो परिणाम झाला आहे आणि पेट्रोलची किंमत वाढली की गाडीमध्ये कुठेही प्रवासाला जाताना जास्त पेट्रोल टाकावं लागतं त्यासाठी जास्त पैसेसुद्धा मोजावे लागतात आणि त्याचा परिणाम हा महिन्याच्या बजेटवरती होतो मग एखाद्या ठिकाणी जर जायचं असेल तर विचार करावा लागतो की किती किलोमीटर आहे आणि त्यासाठी किती पेट्रोल लागेल आणि मग त्यासाठी पैसे किती लागतील मग अशावेळी जर ते ठिकाण लांब असेल तर मग सार्वजनिक वाहतुकीचा सुुद्धा वापर करावा का असा प्रश्न मला पडतो आणि इंधनाचा अतिवापर पर्यावरणासाठी हानीकारक आहे का हो तर मला वाटतं की जर जास्त प्रमाणामध्ये इंधन वापरलं तर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि मग पर्यावरणामध्ये त्याचा परिणाम होतो आणि पर्यावरणामध्ये जर अशा प्रकारचे हानिकारक वायू जर गेले तर त्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावरतीसुद्धा होऊ शकतो त्यामुळे पेट्रोलच्या वाढत्या किमतीचा माझ्या प बाईकिंगवर परिणाम झाला आहे आणि मला वाटतं की इंधनाच्या अतिवापरामुळं पर्यावरणासाठीसुद्धा तो वापर हानीकारक ठरू शकतो